गावांमध्ये विविध खेळ खेळले जातात आता खेळ म्हटलं की अनेक मुलं एकत्र येतात आणि त्यातून आनंद शोधला जातो आता गावामध्ये महत्वाचा ज्या खेळाचा विचार केला आपण तर आंधळी कोशिंबीर आता आंधळी कोशिंबीर म्हणजे काय आता नावाप्रमाणे ते काय आंधळी कोशिंबीर असं नसतं त्याच्यामध्ये हे फक्त नाव झालं त्याच्यामध्ये एका व्यक्ति एका मुलावरती राज्य असतं त्याचे डोळे बांधले जातात आणि मग डोळे बांधल्यानंतर दुसरी जी खेळातली सहभागी खेळाडू असतात त्यांना ते पकडण्याचे काम तो मुलगा करतो त्याच्यामध्ये जो मुलगा पहिला पकडला जाईल पुन्हा त्याच्यावरती राज्य येईल आणि मग असा हा खेळ आनंददायी बनत जातो आंधळी कोशिंबीरमध्ये एका मुलावरती राज्य येतं आणि इतर जी ठर दुसरी मुलं असतात दहा एक मुलं असतील तर त्याच्यामध्ये हा खेळ खेळला जातो मग जो पहिला खेळ जो कोणी आउट होईल किंवा बाद होईल त्याला मग राज्य मिळतं आणि तो आंधळी कोशिंबीरमध्ये पुन्हा राज्य घेतो अशा पद्धतीने हा खेळ असतो आणि खूप चांगला खेळ असतो मुलांना आनंद येतो हसत खेळत आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळला जातो आणि आमच्या गावांमध्ये आंधळी कोशिंबीर हा खेळ खूप आनंदाने खेळला जातो अनेक मुलं आम्ही सहभागी होतो लहान मोठी आबाल वृद्ध अनेक लोक हा आणि खेळ खेळतात खूप आनंद येतो